सर बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये फोन लागलो हा हां मी मी मालवनातनं संदीप सडेकर बोलतंय मी मालवनीत बोललंय तर चलात ना काई की हां कसं मी गावचो माणूस आय ना त्यामुळे मालवनीत बोलते हां तर माका ना माका ना आमाचा आमच्या गावात आमच्या वाडीत माझा याक दुकान आ छोटासा तर आता हळूहळू ता डेव्हलप होता होता आणि आमका आता त्या दुकानाची एक वेगळी शाखा काढूची आ तर मग हातात तर एवढे पैशे नसतात ना कोणाच्या तर मग आमका बँक लोन लागतंला हो दुकान मोठा करूचा तर बँक लोन लागतला आमचा तुमच्याकडनं तुम्ही एक पन्नास लाखापर्यंत लोन देऊ शकता हां हां हो मी बघून देतंय ना सर हा जमीन आसा आमच्याकडे जमीन आहे सात बारो हा होय काय हां ठीकाय चलात केलं तेवढा पन चालत गरज हां हां हां हां हां हां हां आसा आसा

हा चला घेताय मागून त्यांच्याकडनं

हां घेतंय

सोईचा दिवस माका पुढच्या आठवड्यात हो पुढच्या आठवड्यात गुरवारी येतय हां चलात चलात हां धन्यवाद हा सर धन्यवाद